बांबूचे खांब काड्या पारंपरिक नैसर्गिक पद्धतीचे आहे बांबू सहज मिळतो स्वस्त असतो आणि पर्यावरणपूरक असतो लोखंडी आणि ग ग गल्व ना गल्व गंज वायर तारकुंपण टिकाऊ व सुरक्षित असते जनावरांपासून परसबागेचे रक्षण करण्यासाठी उपयुक्त लाकडी फळ्या किंवा काठ्या सौंदर्यदृष्ट्या आकर्षक आणि मजबूत झाडी किंवा काटेरी झुडूप लावणे नैसर्गिक कुंपण जे हळूहळू घनदाट होते ही सामुग्री घरात असते की विकत घ्यावी लागते बांबू झाडांच्या काठ्या किंवा काटेरी कुंपण गावाकडील घरात बहुशा बहुतांशी वेळा उपलब्ध असतात तार कुंपण लोखंडी खांब किंवा लाकूड जास्त मजबूत कुंपणासाठी लागतात आणि ती सामुग्री सामान्यतः विकत घ्यावी लागती जर घरात शेतीसाठी साधन असतील तर काही वेळा तीच वापरून कुंपण केले जाते पण अनेकदा विशेषतः अधिक टिकाऊ किंवा मजबूत करण्यासाठी बाजारातून सामग्री आणावी लागते